भारतातील वाहतूक व्यवस्था म्हणावी तशी व्यवस्थित नाही कारण बऱ्याच ठिकाणी फुटपाटवरती सुद्धा लोकांना म्हणजे प्रवाशी आहेत पायी जे चालत असतात त्यांच्यासाठी फुटपात असतो परंतु ते फुटपाटचा वापर हे व्यापारी वर्ग घेत असतो तिथे फळाचे ह्याचे स्टॉल लावलेले असतात हातगाडी लावलेले असतात त्यामुळं पायी फिरणाऱ्या फुटवातवरून लोकांना जाता चालताच येत नाही त्यांना मार्गच नसतो मधून चालावं लागतं आणि मग ॲक्सिडेंट होण्याचा संभव असतो आणि शिग्नल काय काय ठिकाणी लागतच नाहीत अशी पण आवश्यक आहे आणि ज्यांच्या मोठ्या गाड्या आहेत कार वगैरे त्यांचे ते समजा कडेला कुठंतरी लावली तर ट्रॉफिक जाम होतं तेव्हा लोकांनी ते व्यवस्थित आपल्या गाड्या जर लावल्या तर ट्रॉपिक जाम होणार नाही अशी लोकांनी सुद्धा दक्षता घेणे आवश्यकता आहे आणि शासनाने सुद्धा त्याच्यावर कंट्रोल करणं आवश्यक आहे एका एका ठिकाणी एकच पोलिस असतो पण त्याला ते कंट्रोल होत नाही त्यामुळं ट्रॉपीक जॅम होत असतं आणि ॲक्सिडेंट होण्याचा संभव सुद्धा असतो तेव्हा असे आवडणं सुधारण्यासाठी शासकीय यंत्रणेनं सुधारणा करावी त्याच्यामध्ये आणि जेवढी आपल्याला तिथे ट्र एक्सिडेंट होणार नाही अशा ठिकाणी कार पार्किंगच्या पार्किंगमध्येच लावावी रस्त्यावरती वाहने उभी करू नयेत त्यामुळे इतर वाहनांना अडथळा निर्माण होतो आणि टू व्हीलरवाले सुद्धा फोर व्हीलरच्या मधून गाडी घालतात कदाचित त्यांचा ॲक्सिडेंट होण्याचा संभव असतो तेव्हा त्यांनी सुद्धा दक्षता घेतली पाहिजे आणि मार्गाची व्यवस्थेत आपले एकमेकाच्या पाठीमागून चाललं पाहिजे नाही तर पुढून एखाद्याच्या आलं तर ठोकर होण्याचा संभव असतो त्यामुळं वाहनाने वाहन चालकाने सुद्धा त्याची दक्षता घेण्याची आवश्यकता आहे आणि शासकीय यंत्रणेने सुद्धा त्याची जबाबदारी आहे अशा सगळ्या घडून आल्या तर वाहतूक यंत्रणा सुरळीत चालेल असं मला वाटतं ठँक्यू धन्यवाद